तर मी जन्मापासून कोकणातच राहतो इकडे तिन्ही ऋतू समानतेनेच हे होतात पण बहुतेक वर्ष थंडीचं थंडीचं प्रमाण होतं ते खूप कमी होतं पण ह्या वर्षी जसा वर्षा ऋतू सुरू झाला तसा वर्षा ऋतू बेफाम असतो इकडे पावसाळ्यात खूप थंड वातावरण असतं हिर सगळे पिक सगळी जमीन हिरवीगार होऊन जाते थंडी पण खूप छा छान पडते एकदम थंडी म्हणजे बघायला गेलात तर व शरद ऋतूतली एकदम कडाक्याची थंडी असते म्हणजे तुम बाहेर पडतांनासुद्धा माणसाला दहा वेळा विचार करावा लागतो अशी थंडी असते आणि इतरवेळी वातावरण हे जरा उष्णच असतं कोकण पट्ट्यात समुद्र किनारा जवळ असल्यामुळे वातावरण बहुतांश उष्णच असतं